हॅलो सर मी का काचेच्या बांगड्या काल ऑर्डर केल्या होत्या तर तुम्हाला क समजलं नाही का सर ते काचेच्या बांगड्या व्यवस्थित पॅक करायच्या काल काचेच्या बांगड्या ऑर्डर केल्या तर त्याच्यामधल्या दोन सर फुटल्यात आता दहा बांगड्या मी कशा काय घालू सर त्याची पॅकिंग करायची व्यवस्थित पॅकिंग करायची होती सर व्यवस्थित पाठवायच्या होत्या आणि पैसे तर तुम्ही कमी नाही घेणार ना

पैसे तर सर पूर्णच घेणार ना सर तुम्ही आता त्याचे हे पॅक बरोबर केले असत्यात सर अशा बा काचेच्या बांगड्या फुटल्या नसत्या व्यवस्थित आल्या असत्या व्यवस्थित पॅक करायचं होतं